माझा आवडता अभिनेता इमरान खान इमरान खान हा माझा आवडता अभिनेता या या कारणाने की त्याची एक वेगळ्या प्रकारचे अॅ अॅक्टिंग शैली आहे त्याचे डोळे खूप बोलके आहेत त्या डोळ्यांमधून तो बोळ बोलतो तसं बघितलं तर त्याचे अॅक्शन सीन्स कमी असतील पण त्याची जे बोलण्याची ल् लहेजा आहे किंवा बॉडी लँग्वेज नी जो जे जे अॅक्ट अॅक्ट करतो त्यामुळे त्याला जे सांगायचं हे प्रेक्षकांना सहजगत्या कळून जातं त्याची एक पद्धत खूप वेगळी आहे आणि छान आहे तो एकमेव असा अॅक्टर आहे असं म्हणेन की त्याने फक्त बॉलीवूडपर्यंत मर्यादित न राहता हॉलीवूडमध्ये सुद्दा त्याने चांगल्या चांगल्या प्रोजेक्ट्समध्ये कामं केलेली आहेत आणि तेन् त्यात त्यांनी नुसतंच काम नाही केलं छोटं मोठं काम नाही केलं तर बऱ्यापैकी चांगलं काम केलेलं आहे आजही तिथे तिथली लोकं त्यांच्याबद्दल खूप चांगलं म्हणतात आणि तो खूप लवकर आपल्यातून निघून गेला पण त्याच्या त्याने केलेली कामं बग बघून आजही कितीतरी स्ट्रगलिंग अॅक्टर्स कामं म्हणजे काम शिकण्याचा प्रयत्न करत आहेत परत त्याची म्हणजे फक्त तो एक से एक सेन्सिबल अॅक्टिंग करतो असंच नाही तो कॉमेडी पण करू शकत होता तो व्हिलन चं पण करू शं मे ग्रे शेड पण करू शकत होता परत तो स् स से साधं सिंपल अॅक्टिंगसुद्धा करू शकत होता म्हणजे अष्टपैलू अॅक्टर म्हणतात अशा पद्धतीचं तो अॅक्टर होता त्यामुळे त्याची त्याचीब त्याची अॅक्टिंग मला आवडते तो तो अॅक्टर म्हणून मला खूप आवडतो हा एक फॅक्टर आहे थँक्यू